बोधिसत्त्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना गौतम बुद्धाचा धर्म फार आवडलेला होता आणि त्यांना जे गौतम बुद्धांनी तपस्या केली आणि जंगलामध्ये जे हे केले त्यांना ते एकदम शांतीचा मार्ग वाटला आणि म्हणून बाबासाहेबांनी ते पुस्तक हातात धरले आणि त्यांचा धम्माचे पुस्तक वाचले ते खरंच हे धम्म किती छान आहे शांतीचा मार्ग आहे आणि आपण जे विचार जे आहेत ते आपल्या मनाला समाधान वाटले आणि त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी म्हटले आहे की बघा तुम्ही पुस्तक वाचाल तर जगाल जर तुम्ही पुस्तक नाही तर काही नाही एक एक पोळी तुम्ही उपाशी राहा पण तुमी बं पुस्तक वाचा पुस्तकंच हे जीवनाचं आपलं कर्तव्य आहे पुस्तकंच सगळं काही देते आणि पुस्तक वाचल्याशिवाय तुम्ही कधीच मोठे होणार नाही असे बाबासाहेबांनी म्हटलेले आहे आणि त्या पुस्तकाला वाचून त्यांनी एवढे मोठे जीवन स्वीकारले आहे की त्यांच्यासारखं बी कोणी बनलेलं नाही ह्याय या जगामध्ये आणि बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे की शिका संघटित व्हा हेच बाबासाहेबांचं वाक्य आहे आणि म्हणून आम्हाला ते पुस्तक खूप छान वाटते आणि जे लिहिलेलं आहे बाबासाहेबांनी ते पण खूपच खूपच छान आहे बाबासाहेबांच्या पुस्तकं वाचा खरोखरच त्यातून ज्ञान तुम्हाला प्राप्ती होईल किती छान बाबासाहेबांनी कल्पना त्यांचे विचार आणि हे सगळं मांडलेलं आहे यातच त्यांचं कल्याण आहे आणि यातच त्यांचं सहभाग आहे